मला टी वीवरील कलर्सवरची सिरियल खूप आवडते त्यामध्ये सुहागन सुहागनमध्ये मा स्वरा आणि द्वनीचा रोल तो रोल खूप आवडतं त्यामध्ये त्यांचे वादविवाद त्यांचे झगडा भांडण त्यामध्ये ते बघणं आणि त्यानंतर परिनिती हा पण शो मला आवडतो त्यामध्ये परीचा शो मला खूप परी परीचा शो मला खूप आवडतं आणि त्या नीती यांचे वादविवाद यांची भांडणं त्यामध्ये मग एक त्यामध्ये चालूच असतं आणि कपिल शर्माचा शो त्यामध्ये ने कॉमेडी सर्कस ए ए वादविवाद तर त्यामध्ये चालूच त्यामध्ये चालूच असतं आणि त्यामध्ये परिनितीचा परिनिताचा शो हा परिनितीचा शो हा वाला कुवा

परिनितीचा शो परिनितीचा शो एक एकमेकांना त्यामध्ये बोलणं खूप आवडतं त्यानंतर नाटक नाटक म्हणजे क कॉमेडी सिरेल कॉमेडी सिरियल टी वीवर बघणे आणि त्यामध्ये वादविवाद वादविवाद करणे त्या रियालिटी शो त्यामध्ये खूप आवडतं एकमेकांना एकमेकांना मारणं एकमेकांना खूप शिव्या देणं हे ते खूप आवडतं आणि परिनिती म्हणजे परिनितीमध्ये त्यामध्ये वादविवाद चालूच असतं मग त्यांचा वादविवाद खूप वेळ खूप वेळ चालू असतं